भारतातील लोकप्रिय खेळ म्हणजे आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी ओके आणि सगळ्यात लोकप्रिय हा क्रिकेट आहे भारतात खेळ मग नंतर जे लोकल याच्यावर खेळले जातात कुस्ती मलखांब वगैरे आणि खेळाडू म्हणाल तर क्रिकेटमधले मला माहिती आहे की विराट कोहली सचिन तेंडुलकर